हॅलो नमस्कार वीजमंडळाचे कार्यालय ना हां सर मी धाराशिव समरनगर इथून श्रीनिवास कुलकर्नी बोलत आहे हो हो मी तुमच्याकडं मागं येऊन गेलो होतो हां मला तुमच्या नोंदीमधले माझे आडनाव अपडेट करायचे आहे हो सर हो ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझ्या विवाहाचे प्रमाणपत्र घेऊन आलेलो आहे हो हो सर हो हो मी मागं आलो होतो तुमच्याकडे भेटायला तर तुम्ही सांगितलं होतं की आमच्याकडच्या नोंदीमध्ये तुमच्या आडनाव बदलायची असेल तर आमच्या माझे लग्न हो सर गेल्याच महिन्यात झाले सर हो सर हो तर त्यासाठी विवाह प्रमाणपत्र घेऊन यायला सांगितले होते तर मी माझे विमा विवाह विमान विवाह प्रमाणपत्र घेऊन आपल्या कार्यालयात उद्या आले तर चालेल का हो सर हो हो माझी लाईट बिल विवाह प्रमाणपत्र व बाकी सांगितलेले कागदपत्रे मी घेऊन उद्या सकाळी किती वाजता येऊ दे ठीक आहे सर उद्या अकराच्या पुढून येतो सर धन्यवाद सर